हा नमस्कार जरूर सांगेन सांगायला पण आनंद वाटेल मी साधारण एक सतरा वर्षांपूर्वी आमच्या गावातील नाटकामध्ये छोटासा रोल प्ले केला होता त्यानंतर मग त्याच्यापुढे अलिबागला जाऊन मी नाटकामध्ये प भाग घ्यायला लागलो त्यानंतर राज्य नाट्यस्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागलो एकांकिका पथनाट्य त्याच्या जोडीला शॉर्ट फिलीम नंतर गाण्यांचे अल्बम असे हे करायला लागलो त्यानंतर अलिबागमध्ये येणारे पिच्चर मग त्याच्यामध्ये ते आम्ही बारीक बारीक रोल असं हे करायला लागलो मग त्याच्यापुढं आता एक नेक्स्ट म्हणून मग मुंबईला ट्राय करायला लागलो मग त्यामध्ये काही वेबसिरीजमध्ये काही पिच्चरमध्ये किंवा आणि हे मराठी सिरीयलमध्ये कामं केली आहेत ज जशी सो सोन्याची पाऊले हे मन बावरे फुलाला सुगंध मातीचा आता जस्ट सुख म्हणजे नक्की काय असतं हे स्टार प्रवाह वरच्या सिरीयलमध्ये काम केलं आहे त्यानंतर सोनी मराठीवर गुन्ह्याला माफी नाही जी एक क्राइम श्टोरी आहे त्याच्यामधे काम केलेलं आहे आणि आता अजून पुढे प्रयत्न चालू आहेत अजून अभिनय सुधारण्याचा अजून एक नवीन कामं हे करण्याचा